हॅलो हां बोला साहेब

हां हां बोला

बरं बरं सर तसं बघाल तर महाराष्ट्र मोस्टली कोकणामध्ये आम्ही मी तर कोकणामध्ये राहतो तर इकडे आमच्या कोकणामध्ये गणपती उत्सव जो पावसाळ्यामध्ये येतो हां तो एक मोठा असतो सण दुसरं म्हणजे सर त्याच्यात एक दीड महिन्यानंतर येते नवरात्र नवरात्र तर तुमच्या गुजरातमध्ये पण मोठी असते पण आमच्याकडे पण एक वेगळ्या पद्धतीची नवरात्र सगळी साजरी होते नऊ दिवस आणि अजून एक सण असतो जो जास्तकरून कोळी बांधव जे आहेत आमच्याकडले इकडले समुद्र किनारी राहणारे ते नारळी पौर्णिमा एक जोरदार पद्धतीने आणि एक वेगळ्या पद्धतीने साजरी करतात ते एक दोन दिवसाचं फंक्शन आहे तो एक जोरदार असतो आणि गुढीपाडवा आहे आणि बरेच असे सण आहेत सर जे आम्ही साजरे करतो होळी आहे होळी होळी पोर्णिमा जी आहे होळीला सुद्धा इथे दमदार अग अगदी आयोजन वगैरे असतं इकडे सगळ्या लोकांचं तर हां पण तुम्हाला जर यायचं झालंच तर सर कोकणात गणपतीला आलात गणपती बाप्पाचा जो सण असतो गणेश चतुर्थी ही जोरदार साजरी होते आणि खूप उत्साहात धामधुमीत साजरी होते आणि खूप धार्मिक असं वातावरण असतं तर तेव्हा तुम्ही

बरं सर तुम्ही जर गणपती उत्सवामध्ये इकडे यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन एखादं हॉटेल बुक करू शकता किंवा एखादं घरगुती होम स्टे जे असतं ज्यांच्याकडे गण हां गणपती आहेत तिथे तुम्ही राहू शकता आणि त्यांच्यामध्ये मग गणपतीला आणायला जाणं म्हणजे मू मूर्तीशाळेतून कारखान्यातून गणपती बाप्पाला आणणं त्याची प्राणप्रतिष्ठापना करणं वाजत गाजत आणणं आणि ते आरती भजन ते जे कार्यक्रम असतात ना ते खूप चांगल्या पद्धतीने साजरं केलं जातं आणि त्याची तुम्हाला आणि तुमची जर फॅमिली असेल तर फॅमिलीला खूप त्याचा आनंद घेता येईल एक धार्मिक वातावरण अनुभवता येईल आणि तुम्ही इथे जर येणार असाल तर मला कॉल करा मी तुम्हाला योग्य ती मदत योग्य ते गायडन्स करेन आणि कुठे काय राह्यचं कसं काय राह्यचं ते मी सांगू शकेन तुम्हाला हो सर हो सर कसा आहे आमच्याकडे सुद्धा असतो पण आम्ही तुम्हाला तुम्ही मदत म्हणून आणि गायडन्स म्हणून मी तुम्हाला मदत करू शकेन आणि तुम्ही त्याच सीजनला आलात तर तुम्हाला चांगलं एक वातावरण अनुभवता येईल सर ॲक्च्युली हा सण आमच्या सगळ्यांचा लाडका सण आहे आणि आवडता सण आहे आणि तुम्ही आमचे पाहुणे म्हणून इकडे येणार तर आम्ही काय तसं खूप फार मानधन घेणार नाही तुम्ही स्वखुशीने काही द्याल ते आम्ही घेऊ आणि तुम्हाला इथली सगळे म गंमत आणि आनंद अनुभवता येईल अशी सगळी तयारी आम्ही करून देऊ इकडे तुम्हाला तुमचं आयोजन करून चालेल चालेल हो सर हो सर चालेल ओके ओके सर